माझ्या बागेतली रोपांची काळजी घेताना माझ्याकडे खुरपणी आहे कात्री आहे त्याच्यानंतर दोन प्रकारच्या कात्र्या आहेत खुरपणी आहे एक विळा आहे एक बांबू आहे आणि पाण्याची झारी आहे बादली आहे आणि एक पा रोपं लावण्यासाठी म्हणून एक को वेगळाच प्रकारचा एक विळा आहे